हो अच्छा दोन हजारपर्यंत येऊन जाईल नाही ना इथेच कमी झाले अच्छा होऊन जाईल मग पाचशे नाही होईल पण त्याच्यापेक्षा कमी सांगा अच्छा होऊन जाईल अच्छा तुम्ही किती लोकं आहात आपल्याला झायलोच गाडी करावं लागेल खूप कम्फर्टेबल आहे तर उद्या किती वाजता येऊ ठिकाण कोणत आहे तुमचा जर तिथून यायला उशीर झाला तर पैसे एक्स्ट्रा घेईन पण थोडासा उशीर झाला तर पैसे तर एक्स्ट्रा लागेलच ना ठीक आहे